एन पी एस खात्यात पत्ता बदलण्याची प्रक्रिया काय आहे तर तुम्ही तुमचे निवासस्थान बदलले असेल आणि तुमच्या एन पी एस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली खात्यातील पत्ता अपडेट करणे आवश्यक असेल तर त्यासाठी एक सोपी प्रक्रिया आहे तर त्यासाठी काय करावे लागेल एन पी एस हेल्पलाईनवर कॉल करा आणि सगळ्यात पहिला एन पी एस ला नंबरवर कॉल केल्यानंतर हा नंबर तुम्हाला एन पी एसच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या स्टेटमेंटवर मिळेल तुमचा पी आर ए एन आणि नवीन पत्ता तयार ठेवा कॉल करताना तुमच्या पी आर ए एन म्हणजेच परर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबरची माहिती तयार ठेवा हा नंबर तुमच्या एन पी एस खात्याशी जोडलेला असतो आणि तुमच्या वयकीसाठी महत्त्वाचा पण असतो तसेच तुम्हाला अपडेट करायचा असेल नवीन पत्ताही तुमच्याकडे तयार ठेवा पत्त्यामध्ये तुमचा पत्ता क्रमांक इमारत किंवा सोसायटीचे नाव शहर जिल्हा आणि पिनकोड या असं संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे पत्ता अपडेट क करण्याची विनंती करा म्हणजेच हेल्पलाईनवर बोलताना तुम्हाला तुमच्या एन पी एस खात्यातील पत्ता बदलायचा आहे असं सांगा त्यांना तुमचा पी आर ए एन आणि नवीन पत्ता द्या तुमच्या निवासस्थानाच्या बदलामुळे पत्ता बदलणे आवश्यक आहे हे स्पष्ट करा त्यांना सांगा मदतीची मागणी करा पत्ता अपडेट करायची प्रक्रिया कशी पूर्ण करायची याबाबत मार्गदर्शन मागा आणि ते तुम्हाला आवश्यक असलेल्या कागदपत्रांविषयी किंवा पुढील काय जे स्टेप्स असतील त्याविषयी माहिती देईल म्हणजेच तुम्ही हेल्पलाईनवर बोलताना असे म्हणू शकता की मी माझा पत्ता बदलला आहे आणि मला माझ्या एन पी एस खात्यात तो अपडेट करायचा आहे माझा पी आर ए एन नंबर आणि माझा नवीन पत्ता हे कृपया मला सांगा की मी हे कसे करू शकतो हेल्पलाईनवर बोलताना स्पष्टपणे आणि हळू बोलावं जेणेकरून तुम्हाला तुमची माहिती निट समजेल या पद्धतीने तुम्ही तुमच्या एन पी एस खात्यातील पत्ता सहजपणे बदलू शकता आणि तुमच्या नवीन निवासस्थानानुसार आपल्या खात्याला अपडेट ठेवू शकता